चित्रकला चित्रकला म्हटल्यावर माझं पहिला नंबर असायचा नववीपर्यंत आम्हाला चित्रकला हा विषय हो कॉमनच होता पण दहावीत कोणतातरी एक विषय निवडायचा होता दहावीत दोन विषय ऑप्शनलमध्ये होते ते म्हणजे गाणं आणि चित्रकला गाणं हा विषय खूप सोपा होता त्यात फक्त सुरांचा रियाज करायचा होता आणि बोलायचं गाणी बोलायची होती पण चित्रकला विषय मध्ये चित्र काढून ते तुम्ही कसं एक्सप्रेस करता कसं रंगवता ते करायचं होतं छोटी असल्यापासूनच मला रंगांची खूप आवड होती मी तर घरांच्या भिंतीवर चित्र काढायचे एक चित्रकला प्रकल्प जो माझ्या मनात अजून पण टिकून आहे तो म्हणजे स्टील लाईफ अर्थातच स्थिर जीवन आमचे सर एका सुंदर वाटीमध्ये खूप प्रकारची फळं भरून ठेवायचे त्यातले काही फळं म्हणजे सफरचंद संत्री केळी सरांनी आम्हाला केवळ आकारच नाही तर ज्याप्रकारे प्रकाश फळांवर दिसतो आहे काही भाग उजळ काही बा काळी सावळी बनवल्यावर लक्ष केंद्रित कर करायला सांगितले दिसताना हे सोपे वाटते पण प्रत्यक्षात ते अवघडच आहे रंग मिक्स करायला पण काही टेक्निक्स होते जसे की पिकलेल्या फळांसाठी रंग बनवण्यासाठी वेगळी टेक्निक्स होती आणि सूर्यप्रकाश दर्शवण्यासाठी दुसरी टेक्निक होती त्या प्रकल्पाने मला खूप काही शिकवले जसे की रंगाबद्दल प्रकाशाबद्दल आणि मुख्य तर संयमाबद्दल चित्र काढायला कंटाळा यायचा पण त्यामध्ये रंग भरायला ही मज्जाच वेगळी असायची